हां बोला हो हो हो हो येतो येतो बोला हो हो आपण कोण हां हां बोला हां हां हां हां हो हो हो माझी स्वतःची एक गाडी आहे हां हां बलेनो आहे पाच सीटर ड्रायवर पकडून हां हां हो ना हां हां म्हणजे कोल्हापूरला जर तुम्ही कोल्हापूरमध्ये जर तुम्ही महालक्ष्मीचं वगैरे घेणार ना तर मग मध्ये येता जाता आपण तिथे महालक्ष्मी केलं नंतर बाळूमामा आहे आदमापूरला बाळूमामाचं दर्शन घेऊ शकतो मग तिथेच जाऊन कोल्हापूर वगैरे केलं ना की तिथे जाऊन मग अंबाबाईचं पण घेऊ शकतो पुढे जाऊन आपण दर्शन

हां हां हां हां आहेत मध्ये भरपूर आहेत मंदिरं तुम्ही तिथे दर्शन येता जाता वाटेमध्ये करू शकता हो हो मग तिथे याचं पण आहे खंडोबाचं पण मंदिर आहे तिथं तिथं ते आमचं हां ते हा तर तुम्ही म्हणजे कसं आहे म्हणजे किलोमीटरवर पण असतं आमचं किंवा एक पॅकेज पण असतं मग तुम्ही पॅकेजवाईज गेलं तरी तुम्हाला किती दिवस कुठचे कुठचे ठिकाणं बघणार म तिथे स्टे करणार की एका दिवसामध्ये होणार मग त्याच्यावरून आम्ही पॅकेज ठरवतो किंवा मग किलोमीटरप्रमाणे करतो असं आहे दोन्हीमध्ये आहे हां मग स्टे असले किंवा आमचे होल्डिंग चार्जेस एक्स्ट्रा लागतात

असं आहे आणि हां आता किलोमीटरवाईज जर तुम्ही गेलात ना तर किलोमीटर आमचा चार्जेस आहे अठरा रुपये पर किलोमीटर हां आणि जर पॅकेजवेळेस गेला ना तर बाबा दोन दिवसाचं तुमचं टूर आहे मग एक दिवस स्टे येतो मध्ये आणि दोन दिवसांत आज गेला आज स्टे केलं रात्री आज संध्याकाळपर्यंत जेवढी झाली ते स्टे करून दुसऱ्या दिवशी निघालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आलं तर मग एक ते आम्ही याच्याप्रमा ते पॅकेजवर मिळतं हां मग तिथे तु तुम्हाला राहण्याची सोय वगैरे सगळं त्या ह्याच्यामध्ये येतं पॅकेजमध्ये येतं

मग त्याचे वेटिंग चार्जेस पर अवर आमचा आहे वीस रुपये हां आणि म्हणजे जर किलोमीटरवर तुम्ही नेलात म्हणजे तुमच्या बेसिसवर फक्त मी किलोमीटरवर आलो आणि स्टे करावं लागला मग ते मग स्टेचे वगैरे ते त्याचे आमचे एक दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा होतात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

हां

हां चालेल हां चालेल कसं आहे म्हणजे हां हां चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके हां हां